तर मी मोबाईल घेतला होता सहा महिन्यांपूर्वी रेडमी ट्वेल्व फाईव जी आणि तो एका ऑनलाइन वेबसाईटवरून घेतलेला होता ज्या वेबसाईटचं खूप चांगलं नाव आहे तर मी तो तिथून घेतला पण तो घेण्याच्या आधी मी अनेक ठिकाणी त्याबद्दल माहिती वाचली होती अनेक मित्रांना त्याबद्दल विचारलं होतं आणि मग तो मोबाईल मी विकत घ्यायचं ठरवलं आणि मोबाईलची किंमत जास्ती असल्यामुळे मी ही चौकशी केलेली होती खरं तर तर हा पैसे हे पैसे खर्च करून मी मोबाईल विकत घेतला आणि मोबाईल विकत घेतला आणि तो पाचसहा दिवसानंतर आला त्यानंतर त्या मोबाईलमध्ये मला अनेक अडचणी जाणवल्या म्हणजे त्या मोबाईलची बॅटरी जेवढी दिलेली होती त्याच्या तुलनेत तो मोबाईल खूप कमी वेळ चार्ज रहायचा त्याची चार्जिंग खूप कमी वेळात संपून जायची आणि याबद्दल मी कंपनीकडे तक्रार केली जिथून मी हे विकत घेतलं तर त्या कंपनीने मला असं सांगितलं की जी कंपनी या मोबाईलचं मॅन्यूफॅक्चरिंग करते त्या मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीला तुम्ही फोन करा आणि त्यांच्याकडूनच ही माहिती तुम्हाला मिळेल नेमकी या मोबाईलमध्ये काय अडचण आहे काय त्रुटी आहे तर त्याबद्दल मी त्या मोबाईल मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीला फोन केला आणि त्यांच्याशी मी तीनचार वेळा संभाषण करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कुठलाही विशेष असा प्रतिसाद आला नाही आणि ता तो प्रतिसाद आला नाही त्यामुळे मी ए परत ज्या कंपनीकडून हा फोन विकत घेतला होता त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की असं असं आहे आणि या मोबाईलची बॅटरी खूप लवकर संपत आहे तर त्या कंपनीकडूनही काही विशेष प्रतिसाद तेव्हा मला मिळालेला नाही आणि अशा प्रकारे हा एक नकारात्मक अनुभव होता आणि ज्याबद्दल मी इतरांना अनेक जणांना सांगितलं आहे की अशा प्रकारे माझ्यासोबत ही अडचण झाली त्याबद्दल मी पुढे काही प्रयत्न करायला हवा होता असं आज वाटतं पण तेव्हा काही प्रयत्न केलेला मला आठवत नाही आणि तो मोबाईल तसाच आहे खराब अडचण असलेला